हॅलो गुड आफ्टनून स हॅलो गुड आफ्टनून स मी अनुष्का बोलते आहे माझ्या कलिगकडून तुमचा नंबर भेटला होता सर मला थोडंसं मेंटल हेल्थमुळं थोडंसं प्रॉब्लेम होत आहे तर तिने आय थिंक सो तुमच्याकडून घेतलेली आहे ट्रीटमेंट ऑलरेडी शर्वरी लास्ट हो लास्ट वीकमध्येचं तिचं झालेलं आहे ट्रीटमेंट वगैरे तर तिने मला सजेस्ट केलं होतं की तुझं असं असं आहे तर ह्यांच्याशी बोलून घे म्हणून तर माझं म्हणजे कसं आहे माहीत आहे का माझी जे घरचे आहेत ना ते थोडंसं पास्टमुळे खूप मेंटल जरा हेल्थला हे होत आहे की म्हणजे घरचे पण टॉर्चर करतात आहे परत बाकीचे बाहेरचे पण असं मग थोडंसं छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड होते आहे खूप

ओके ओके ओके उद्या हो जमेल ना काही प्रॉब बट तुमचं ॲड्रेस देऊ शकता का क्लिनिक कुठे एक मिनिट हा एक मिनिट मी नोट डाऊन करून घेते हां सांगा ना

ओके ओके चालेल हो हो चालेल

हो ते पण आहे आणि ते कसं माझे माझं जे अभ्यासामध्ये लक्ष ते पण नीट लागत नाही आहे तर ते थोडंसं ट्वेल्थमुळे थोडंसं प्रॉब्लेम येतं खूप हो हो ठीक आहे सर मग मी तुम्हाला उद्या एकदा कॉल करते मग येईल मी क्लिनिकमध्ये ओके चालेल थँक्यू बाय